आपलं भारताचा फॅशन ट्रेंड खूप चांगला होता पूर्वी बायका साड्या नेसत होते आत्ता जसं जसं जसंजसं भारत आपला डेव्हलप होत गेला तसंतसं लोकांची फॅशन फॅशन करण्याचा ट्रेंड फॅशन करण्याचा ट्रेंडही बदलत गेला जसजसं फॉरेन अमेरिकामध्ये कपडे यूज करतात तसं आपल्या भारतात कपडे यूज करतात आपल्या भारताची परंपरा ही साडीपासून नऊवारीपासून सुरू झाली आपल्या भारताचा ट्रेंड्स आपल्या भारताच भारतावर अमेरिका युरोप अशा फॉरेन कंट्रीचा आपल्या भारतातावर प्रभाव पडला आहे आपल्या भारताची संस्कृती ही साडी ड्रेस ह्याच्यावर चालते खरं आत्ता जसं जसं ग्रोथ होत गेलं तसं तसं लोकांचा लोकांचा प्रभाव आपल्यावर पडत गेला लोकांचा फॅशन करण्याचा ट्रेंड बदलत गेला सध्याच्या काळात लोकं शॉर्ट्स कुर्तीज वेगवेगळे प्रकारचे जीन्स आपल्या आता मार्केटमध्ये अवेलेबल आहेत ज जसं आपल्या भारतातील मुलं फॉरेन कंट्रीमध्ये शिकायला गेली तसे तिथं राहण्याचा राहणीमान तिथला नेचर ते भारतात अन भारतामध्ये लोकं एक एकाचं बघून दुसरं फॅशन ट्रेंड चालू करतात आपल्या भारतामध्ये अनेक ठिकाणी खूप छान कपडे भेटतात ग सुरत कोल्हापूर या ठिकाणी फॅशनचे खूप फॅशनेबल कपडे भेटतात